हॅलो तुम्ही आमच्या स्कूलमध्ये आले होते निर्देश द्यायला तर तुम्ही रेजिस्ट्रेशनसाठी तुमचा नंबर दिला होता तर काही कराय म्हणजे तुमचं टूर म्हणजे आम्हाला स्टुडन्ट मिळणार की काय तुम्हाला आवडली की नाही आमची स्कूल

फर्स्ट टाईम द्यायचं असेल तर दहा हजार डोनेशन त्यानंतर मग एक वर्षाचे साठ हजार इंस्टॉल पण तुम्हाला मिळून जाईल

ठीक आहे न तुम्हाला सगळ्या सोयी आम्हाला आम्ही स्कूलमधूनच देऊ तुम्हाला सांगत जाऊ आमच्या स्कूलमधे कॅम्पस होत राहते मुलांचे स्पोर्ट त्यांना कशी वळण लावयाची हे पूर्ण शिकवण्यात येते डाऊन पेमेंट टेन थावजंड भरून द्या

शाळेमधूनच मिळणार पण तुम्हाला ती फी जमा करावं लागेल हा कपडे पण कपडे तुम्हाला बाहेरून घ्यावं लागणार नो स्कूलबसचे पैसे वेगळे द्यावे लागेल दोन हजार हा आणखी स्कूल युनिफॉर्म दोन आहे एक सॅटरडेला आणखी एक वीकली कलर वगैरे तुम्ही आमची स्कूल पोद्दार स्कूल आहे तर स्कूलचा युनिफॉर्म जर मागितला तर त्यांनी देऊनच देईल हो हो हो सर सर्व सोयी आमच्याकडे हो हो